अच्छा आपल्याकडून गाड्या सुद्धा प्रोव्हाइड होतात पण ॲक्चुअली तुम्हाला कुठल्या ट्रिप्स करायच्या आहेत म्हणजे मी तुम्हाला माहिती देऊ शकते फर्स्ट ऑफ ऑल की बाकीच्या स्टेटला सुद्धा आपल्या टूर्स जातात आत्ता सध्याचा सीझन पावसाळाचा त्यामुळे साताऱ्यातल्या टूर्स जास्त करून प्रसिद्ध आहेत

तसं म्हणायला गेलं तर मग भरपूर ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये सांगता आलं तर सज्जनगड ठोसेघर ही वन डे ट्रीप होऊ शकते आणि दुसऱ्या दिवशी दोन दिवसांची ट्रीप म्हणली तर सज्जनगड ठोसेघर पहिल्या दिवसाचे दुसऱ्या दिवशी मग सातारा कास कास तलाव कास पठार बामनोली हे सगळं त्याच्यामध्ये कवरअप होऊ शकतं दोन दिवसाच्या ट्रिपमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण एक तुम्हाला पॅकेज देतो त्या पॅकेजमध्ये सगळं इन्क्लुजिव्ह येतं तुमचं सगळं म्हणजे पहिलं म्हणजे तुमच्या घरापासून ते तुमच्या घरापर्यंत म्हणजे तुमच्या घरापासून तुम्हाला पिकअप करणार ते तुमच्या घरापर्यंत आणि तुम्हाला ड्रॉप करणार त्याच्यामध्ये मग तुम्हाला गाडीची सोय करून दिली जाते पिकअप ड्रॉपसाठी आणि ती गाडी शेवटपर्यंत असते तुम्हाला साधारण मोठी बस असते मोठी बस खूपच मोठी बस असेल तर तुम्हाला एक स्पॉट सांगितलं जातो ना म्हणजे एखादं समर्थमंदिरला तुम्हाला यायला सांगितलं जाऊ शकतं मोठी बस असेल तर जर सीटा कमी असतील थोड्याशा मग छोटीशी बस घेता येईल जी तुमच्या घरापर्यंत पण येऊ शकेल मग त्या बसनं तुम्हाला घेऊन तसं म्हणायला गेलं तर आपण ही टूर ॲक्चुली वर्षभरात भरपूरसे पर्यटक साताऱ्याला भेट देण्यासाठी येतात खूप सारे पर्यटक येतात मग त्याच्यामध्ये सगळ्यांना जास्त करून जायचं असतं ते सज्जनगडला आणि ठोसेघरला कारण ठोसेघरला नाही म्हटलं तर एक पाच सहा वॉटरफॉल आपल्याला सहज बघायला मिळतात तिकडं तीन ते म्हणजे मे प्रतापगड महाबळेश्वर पाचगणी तसंही देऊ शकतो मी काय म्हणते सर मी ना तुम्हाला आधी पॅकेजमध्ये काय काय येतं सांगते मग आपण बाकीच्या स्पॉटवर थोडंसं चर्चा करू त्या पॅकेजमध्ये पहिल्यांदा तुमचा प्रवासाची गाडी येते तुमच्या प्रवासाची गाडी येते त्यानंतर तुमचा नाश्ता येतो कारण तुम्हाला सकाळी लवकर पिकअप करावं लागतं सांग सगळे स्पॉट व्यवस्थित बघून व्हावेत म्हणून तुम्हाला नाश्त्याच्या आधी साधारण सात साडेसात वाजताच तुम्हाला पिकअप केलं जातं मग तिथून पिकअप केल्यानंतर तुम्हाला नाश्ता दिला जातो नाश्त्यानंतर तुम्हाला दुपारचं जेवण सुद्धा आपल्याकडूनच असतं इव्हन रात्रीचं जेवण सुद्धा असतं आणि जर तुम्हाला आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं किचनसोबत असतं जे काय तुम्हाला तिथं जेवण सगळं प्रोव्हाइड करतं आणि त्यात पण जर तुम्हाला हॉटेलचं जेवण पाहिजे असेल तर तुम्ही तिथं तुम्ही तुमच्या ओन पैसे खर्च करून मग तिथं जेवण घेऊ शकता तसं पण काय विषय नाही पण आपण घेत नाही कारण पावसाळी वातावरण आहे आपण सध्या तरी व्हेजच घेतो कारण सध्या श्रावण महिन्या या महिन्यात चालू आहे पण जर श्रावण महिना नसेल तर तुम्हाला नॉन व्हेज असेल तर आपण तुम्हाला नॉन व्हेज पण देऊ तसा काय भाग नाही

आता बघा तुम्ही जर का फक्त आणि फक्त आपलं हे सज्जनगड ठोसेघर आणि तिकडं चाळकेवाडी हा एक स्पॉट घेतला फक्त एका दिवसाचा तर फक्त पंधराशे रुपये त्याचे होतात त्याच्यामध्ये मग तुमचं जेवण सुद्दा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण तिन्ही टाईमचं तुमचं त्याच्यामध्ये येऊन जातं तुमचा संपूर्ण प्रवास खर्च संपूर्ण त्याच्यामध्ये येऊन जातं आणि त्यात पण कसं आहे की आता हे झालं हे जवळचे जवळच जवळचे जवळचे स्पॉट झाले जर दूर जरी जायचं म्हणलं तरी आपले पॅकेजेस अव्हेलेबल आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जरी म्हटले राजस्थान